बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत असताना शाळेनंतरच्या संध्याकाळच्या शिकवणी किंवा खाजगी वर्ग खाजगी वर्ग लावत असतात तर माझ्या मते त्यासाठी फी पण खूप लागत असते ते शिक्षक भरभरून फी ही विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांकडून घेत असतात आणि जवळपास आमच्या इकडे तर तीन हजार ते पाच हजार रुपये पर सब्जेक्ट महिन्याला एवढी महाग ही शिकवणी असते तर शाळेनंतर ती शिकवणी लावणे हे देखील चांगले असते बालकांना असं वाटते की शाळेनंतरची शिकवणी जर लावली तर आपला मुलगा किंवा आपली मुलगी जास्त हुशार होत असते परंतु हे ज्याच्याच त्याच्या बुद्धीवर आणि अभ्यासावर देखील अवलंबून असते शाळेनंतरची शिकवणी लावले तर मुलगा किंवा मुलगी हुशार होईल अशातला पण प्रश्न नसतो थोडाफार फरक हा पडत असतो परंतु मुलगा किंवा मुलगी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कितपत कितपत प्रयत्न करत आहेत हे देखील त्यासाठी खूप महत्त्वाचं ठरत असतं आणि माझ्या मते शाळेनंतर त्या संध्याकाळच्या शिकवणी लावलं तर मुलांच्या बुद्धीमध्ये भर पडायला देखील मदत ही होत असते